प्रवाशांच्या सोयीसाठी शासनाने बऱ्याच चांगल्या बसेसचा आता सध्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत ज्याच्यात शिवशाही शिवनेरी अशा बऱ्याचशा बसमध्ये प्रवास करण्याचा मला अनुभव आला ज्यामध्ये बस ही अठरा सीटर वगैरे अशी होती एका बसमध्ये खाली सिटिंग अरेंजमेंट होती आणि वरती प्रवाशांना झोपण्यासाठी पण सोयी केलेल्या होत्या म्हणजे जसं वयोवृद्ध कोणी प्रवासी असतील आणि प्रवास हा दूरपर्यंतचा असेल तर तिथे छान स्लिपर कोच बेड प्रोवाईड केलेला होता आणि त्याचवरती बाजूला छोटे छोटे पंखे पण दिलेले होते आणि ही बस ए सी असल्यामुळे ज्यांना ए सीचा त्रास होतो त्यांनी त्यांच्या पुरता तो ए सी बंद करण्यासाठी छोटीशी खिडकी पण तिथे देण्यात आलेली होती आणि जर रात्री अचानक खूपच हे प्र तापमान कमी झालं तर तिथे स्वच्छ धुतलेले नीटनेटके ब्लँकेटसुद्धा प्रोवाईड केलेले होते आणि उशी देण्यात आलेली होती त्या खिडक्या ए सी बस असल्यामुळे पूर्ण पॅक केलेल्या होत्या आणि सुंदर पडद्याने त्या झाकलेल्या होत्या समोर केबीन आणि तिथे ड्रायव्हरला बसायला चांगली बरीचशी मोकळी चाकळी जागा होती त्याच्या शेजारच्या सीटवरती क्लीनर आणि त्याला मदतनीस जर का काही कारणासाठी बसचा काही बिघाड झाला तर कोणीतरी मदतीला हवा म्हणून आणखीन एक मुलाची बसायची सोय केलेली होती त्याच्यानंतर थोडीशी जागा सोडून देण्यात आलेली होती आणि ड्रायवर सीटच्या बाजूने जी जो बसचा भाग होता त्याच्यावरती एक सुंदर टी व्ही तिथे लावण्यात आलेला होता टी व्हीच्या शेजारी स्पीकरची पण अरेंजमेंट करण्यात आलेली होती त्याच्यात गाणीसुद्धा प्रवाशांना आवडीची जर टी व्ही बघायचा नसेल तर काही थोड्या वेळासाठी गाणी पण लावून देण्यात आली होती आणि जर काही आपत्कालीन जर काही घटना घडली तर दुसरं छोटं माग एकदम मागे बसला छोटंसं असं खिडकीसारखं ओ सहज उघडेल अशी झडप दिलेली होती जिथून मार्ग बाहेर पडण्याचा मार्ग आहे आणि बसच्याखाली सगळ्या प्रवाशांचं जे पण काही लगेज आहे ते ठेवायची नीट सोय केलेली होती जी डिक्की बरीच मोठी होती म्हणजे अठरा प्रवाशांचा नीट सगळ्या सुटकेस आणि सामान ठेवता येईल असं त्याची योजना केलेली होती पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स आणि छोटाफार खायला ठेवण्यासाठी त्यांनी ती पण सोय करून दिलेली होती चांगलं तिथे एक होल्डर ठेवलेलं होतं ज्याच्यात प्रवासी आपल्या पिण्याचे पाण्याची बॉटल ठेऊ शकतात आणि त्याचप्रमाणे वरती चढून जायला जे प्रवासी खाली बसलेले आहेत आणि वर झोपायचं आहे त्यांना नीट एक छोटीशी शिडी मजबूत अशी ती प्रत्येक सीटच्या शेजारी दिलेली होती अशा प्रकारे बऱ्याचशा चांगल्या सोयींनी आणि नीटनेटकेपणाने ती बस भर भरलेली होती आणि एकंदरीतच तो लांबचा असला तरी माझा प्रवास सुखरूप झाला